आमच्या गावात शेती जास्त प्रमाणात केल्यामुळं जोडधंदा म्हणून इकडले शेतकरी शेत जोडधंदा म्हणून बैलं गाय म्हशी हे जनावरं पाळतात आणि त्यानला चारा हा भरपूर असतो पण आमचं गाव कसं नदीकडंला असल्यामुळं नदीला महापूर दर वर्षाला येतोय त्यामुळं चारा बुडतो आहे इथं वास येतो आहे चाऱ्याचा मग ते जनावरं आजारी पडतात तशी ग्रामपंचायत आमच्या गावची लगेच शिबीर भरवते आणि मग मग जनावरं आम्ही तिथे नेतो चाऱ्याची सोय वगैरे लसीकरण असं ते लोकं करतात त्यामुळं गुरं आमची चांगली राहतात तशी नंतर मग तिथं चाऱ्याची सोय करतात लसीकरण वगैरे आणि गोठा स्वच्छ नाही केला तर डासाचा प्रादुर्भाव होतो आहे आणि आम्हाला ते चावून आम्ही पण आजारी पडतो आहे त्यामुळं फ औषधांची फवारी वगैरे ग्रामपंचायतीची लोकं सगळी करतात करत्याती आणि स्वच्छ तसं गाव करत्याती जनावरांचा गोठं वगैरे सगळ्यात औषधांची फवारणी करून जातात त्यामुळं डास वगैरे पूर्ण नाहीशी होताती आणि कृष्णकाठ असल्यामुळं क तसं चाऱ्याचं ब हिकडं भरपूर असतं आहे पलं महापूर आल्यावनच जरा हे होतं आहे त्रास होतो आहे